तसं तर मला खूप पुस्तकं वाचायला आवडतात पण एक पुस्तक आहे जे मला खूपदा असं पुन्हा पुन्हा वाचं वाचावं असं वाटतं त्याचं नाव आहे रिच डॅड आणि पुअर डॅड जे रॉबट आणि शायरनने लिहिलेलं आहे

हे सगळं काय असतं आणि तुम्हाला तुमच्या शिक्षण वगैरे हे सगळं का गरजंच् गरजेचं आहे ते ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि रॅट रेस म्हणून एक शब्द आला आहे ते म्हणजे समाजातील अनेक व्यक्ती या रॅट हे या रॅटमध्ये अडकलेले आहेत त्यामुळे पैशांसंबंधी निर्णय सावध राहून आप् आणि विचारपूर्वक आपल्याला घ्यायचं असतं यामुळे तुम्ही भविष्याकाळात किंवा जे काही तुमचे प्रॉब्लम्स वगैरे येईल ते सक्षम व्हाल

प्रॅक्टिस वगैरे असतं ते शिकू शकतो याचा उपयोग भविष्यात होऊ शकतो हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि नोकरीमध्ये पगारापेक्षा स्किल शिकणाऱ्यावर जास्त भर दिला पाहिजे कारण शेवटी आपण काय शिकतो आहे आणि आपल्यामध्ये काय आहे ते गरजेचं आहे माणूस जेवढी स्किल शिकतो तेवढी त्याची किंमत वाढते आणि तो जास्त पैसे कमावू शकतो श्रीमंत लोक पैश्यासाठी काम करत नाही ते स्टीमवर काम करतात मन् सिस्टीमवर काम करतात तुम्ही तेच बनता ज्याचं तुम्ही अभ्यास करता म्हणून अभ्यास हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये

पैसे कमवता येईल ते बघायचं आहे पण त्यासाठी काय करावं लागतं ते कोण करतच नाही आपण ते जर आपल्याला श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्याला श्रीमंत लोकांसारखं अभ्यास करावा लागेल आणि ह्या विषय शाळेत शिकवला जात नाही हे आपण एक्स्पिरियन्स आणि जे आपण सगळं लाईफमध्ये एक्स्पिरियन्स करून जे आपल्याला ज्ञान मिळतं किंवा जे आपल्याला समजतं की काय कसं आहे ते आपल्याला शिकवतं पुढे

आणि पैश्याकडे पाहण्याचा व्यक्तीचा जे दृष्टीकोन आहे या पुस्तकाच्या वाचनाने बदलतं नक्कीच कारण ह्यामध्ये खूप असं काय काय एक्स्पिरियन्स करून ह्यांनी सगळं लिहिलेलं आहे की श्रीमंत लोकं काय करतात नक्की किती काय काय वाचतात किती काय काय कामं करतात किंवा काय आणि आर्थिकदृष्ट्या म्हणजे स जे ज्यांना खरंच हे